सध्याच्या घडीला बघायला गेलं तर भारताची वाहतूक व्यवस्था इतर देशांच्या तुलनेमध्ये अगदीच काही चांगली नाही आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी वाहतूक भारतातील वाहतूक व्यवस्थेसमोर बरीच आव्हाने आहेत ॲक्सिडेंटचे जे प्रमाण अपघात होतात गाडी चालवताना दुचाकी चालवताना किंवा चार चाकी चालवताना हे अपघाताचे प्रमाण ज्या भारतामध्ये जास्ती आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर कारण की लोक जे वाहतूक रहदारीचे नियम आहेत ते व्यवस्थितपणे पाळत नाहीत बरेच सिग्नल तोडण्याचे प्रकार बरेच भारतामध्ये होतात खासकरून जे मोठे मेट्रो सिटीज आहेत जसे पुणे झालं मुंबई झालं नागपूर या महाराष्ट्रातली जशी मोठमोठी शहरं आहेत तसेच इतर बाहेरच्या राज्यातील जसं हैद्राबाद झालं किंवा दिल्ली झालं बऱ्यापैकी अशा देशांमध्ये घाईगडबड किंवा काहीही असो वाहतुकीचे नियम पाळले जात नाही बऱ्यापैकी सिग्नल तोडले जातात म्हणजे भारतासमोर बरीच आव्हानं आहेत की आपली वाहतूक व्यवस्था किंवा रहदारीची जी व्यवस्था आहे ती सुरळीत सुरक्षितपणे व्यवस्थित कशी पार पाडावी पुन्हा बघायला गेलं तर जे आपले वाहतूक नियंत्रण करणारे जे पोलिस आहेत त्यांचं पण कोणी ऐकत नाही म्हणजे शिट्टी वाजवली तरी ते ब लोक थांबत नाहीत बिलकुल पण बाहेरच्या इथे बाहेरच्या देशांमध्ये एकदम ऑटोमेटेड व्यवस्था आहे जिथे तुम्ही जिथे तुम्हाला फाईन भरावा लागतो किंवा ऑटोमॅटिकली ते कॅप्चर करून टाकतात की हां यांनी सिग्नल तोडला आहे सो यांना फाईन भरावं लागणार तसं भारतामध्ये थोडेफार पैसे देऊन ते थांबवून घे सोडून देतात लोक हे भारतामध्ये अपघाताचं प्रमाण पण बरंच आहे ॲक्सिडेंटमुळे तर लवकर अपघात अपघात हे बऱ्यापैकी गाडी चालवतानाच होतात संधी तसे आणि संधींकडे बघायला गेलं भारतातील वाहतूक व्यवस्थेच्या संधी तर बऱ्याच संधी आहेत जे आपण ट्रान्सपोर्टेशनची जी साधनं आहेत आता भारतामध्ये बऱ्यापैकी राज्यांमध्ये जी बस सेवा आहे महामंडळ सेवा बऱ्यापैकी जे मध्यमवर्गीय किंवा जे मिडल क्लास किंवा लोअर क्लास जी लोक आहेत बऱ्यापैकी ते बस व्यवस्थेचाच वापर करतात त्या आपण सुधारू शकतो अस्वच्छता बरीच असते त्या गाड्यांमध्ये ते आपण व्यवस्थित केलं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाने रहदारीचे नियम पाळावेत रहदारीचे जर नियम पाळले तर एक सुरळीत चालेल आपली न्य वाहतूक व्यवस्था अपघात पण कमी होतील परत लहानपणापासून लहान वयातच मुलांना अपघात वाहात रहदारीचे नियम समजावले पाहिजेत म्हणजे व्यवस्थितपणे त्यांचं एक नॉलेज त्यांना मिळेल की ठीक आहे समजा आपल्याकडून रुल्स ब्रेक झाले तर काय होईल किंवा काही होऊ शकतं त्याचं गांभीर्य त्यांना समजायला हवं अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जे लहान वयातच मना मुलांच्या मनामध्ये रुजवायला हव्यात